प्रथम म्हणजे आम्ही कशी तिथे कसं माहिती का ज्यावेळी ओळख किंवा माहिती आपल्या सं ओळखीचं कोण असलं तर त्या लोकांना तिथे बोलावतात पण आम्हांला ज्यावेळी कॉल येतो त्यावेळी आम्ही त्यांना सगळी सविस्तर माहिती विचारतो कुठे आहे कुठल्या ठिकाणी आहे आणि तिथे जाण्यायेण्याचं सोय आहे की नाही जेवणाचं नाष्टा पाणी संध्या किती वाजता झोपणार का नाईट पण असते तेव्हा ते मग आम्हाला फोनवर आधी सांगतात कारण आम्हाला ते विचारणं भाग पडतं कारण आ काही काही लोकांनी लांबून पण असतो तिथले जवळचे पण असतो आणि गाडी नसली काही काही लोकं स्वतःच्या गाडीने पण जातात मोटारसायकलवरून जातात स्कुटीवर जातात ज्यांच्याकडं काहीच नसलं त्यांना रि गाड्या पकडून पण त्यांना टायमिंग बिमिंग विचारावा लागतो मग त्या टायमामध्ये ते पोचायला पण लागतो आणि तिथे पोचलं वेळ उशीर झाला का आम्हांला थोडं ओरडा पडतो नाही मग तिथे एन्ट्री बंद होते ना एन्ट्री पण घेतात तिथे तिकडून सगळे चांग त्या लोकांनी म्हणजे आणि काही प काही ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो ना तर तिथे आम्ही आम्ही तिथे उभे होतो पण आमची एन्ट्री नव्हती झालेली शूटिंगमध्ये आम्ही दिसतो आणि त्यावेळेला आम्हाला पैसे पण नाही भेटले ही सत्य घटना आमची मग त्यामुळे एवढी पंचाईत होते आता आमच्या अंगावर पडलं आहे आम्ही सोबत होतो म्हणून त्यांनी आमच्या अंगावर पडलं मग तसं व्हायला नको म्हणून आम्ही आधी त्या लोकांना विचारतो जो आम्हाला जो मालक पुरवताे नेतो तो त्याला मग ते आम्हाला सांगतात असं असं आहे तिथे गेल्यानंतर आम्ही आधी आतमध्ये बघतो कोणाबरोबर आपलं काय काम कुठलं आहे ते आम्ही विचारतो मग आम्हाला काही रोल त्यांनी बाई माणसांना जे जे ज्या हिरोईन बरोबर कसं मान दिसेल त्याप्रमाणे उभी करतात बाया लेडीजच्या ठिकाणी लेडीज पण असतात जेन्टस पण असतात पण ते झालं त्या लेडीजचा रोल रोल ज्यावेळी असतं त्यावेळी मग किती वेळ तिथे लागणार हिरोईन बरोबर किती लागणार मग तसे आम्हाला उभे करतात जेन्टसला बोलावून मग थोडा टाईम परत गॅप देतात बाबा चल ए चला हिरोईनची झालं आता आपला ते जेन्टसचा मग तिथे जेन्टसच्या ठिकाणी काही काहीना लेडीज लागतात ले जेन्टस पण मग आधी आठला तयारी मग ते झाल्यानंतर आम्हाला नाश्त्याचा टाईम होतो नाश्ता पण टाईमात येतो सकाळी गेल्या गेल्या आम्हाला चहा नाष्टा भेटतो त्याच्यानंतर परत दहा अकरा बारा वाजता तर थोडं चहाचाच घेतात ते लोकं घेतात काही काहीजणं नाही घेत त्याच्यानंतर एक दीडच्या टायमामध्ये आम्हाला जेवण आणि जेवण पण छान असतं जर नाईट असली तर संध्याकाळी परत नाश्ता आम्हाला देतात एवढं वेगळं करून आम्ही छान असतो म्हणून आणि मला त्याची आवड आहे म्हणून मी जाते आमच्या घरातल्यांना विचारून